हो कारण बरेचसे लोकं आहे की जे नाही म्हणजे प्रायवेट दवाखान्यात जाऊ शकत किंवा काही रुग्णांना नाही जन्म देऊ शकत तर त्यांच्यासाठी रुग्णालय हे व्यवस्थापनाबद्दल म्हणजे खूप चांगली योजना आहे जिथे आपण फ्रीमध्येही करू शकतो त्यांना फायदा य होतो आणि तिथं खूप सारे कर्मचारीसुद्धा आहेत कामांसाठी कशाची कमी ना नाही आहे आणि एकदम ट्रीटमेंटसुद्धा खूप व्यवस्थित आहे सो फायदेशीरच आहे ते